सादर करण्यासाठी किंवा ध्वनिमुद्रणासाठी मी विशेषतः जुन्या गाण्याची निवड करतो कारण त्यामध्ये असणारी लयबद्धता त्यामध्ये असलेल्या भावना त्यामध्ये वापरात येणारा विविध प्रकारचे वाद्य यामुळे त्याला एक विशिष्ट लयबद्धता प्राप्त होते आणि त्याला गाण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये विशेष रुचि निर्माण होते या गाण्यामध्ये असणारी भावनिकता यामधून येणारा विशेष प्रकारचे संदेश यामुळे या गाण्यांना विशेष महत्त्व आहे व हे ही गाणे गाताना किंवा ध्वनिमुद्रण करताना आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे समाधान प्राप्त होते आणि त्यामुळे आपल्या आवाजातली चढउतार जे आहे त्यामध्ये त्यावर पण विशेष परिणाम होतो यामुळे मी अशा गाण्याची निवड करतो